फोटोमुळे जुन्या गोष्टी टिपायला खरोखर मदत झाली ज्या गोष्टी आपण फोटो शिवाय आठवणीत ठेवू शकलो नसतो कारण कालांतराने माणसाची जी आठवण्याची क्षमता आहे ती कमकुवत होण्यास सुरवात होते बालपणीच्या ज्या गोष्टी होत्या किंवा बालपणीचे जे काही खेळ होते किंवा बालपणीचे जे मित्र होते किंवा मग लहानपणीचे जे माणसाचे गोष्टी जशा की लहानपणचं आपलं जे अस्तित्व आहे बालपणीचे फोटो बालपणीचे खेळ ह्या गोष्टी आपण छायाचित्राद्वारेच टिपू शकतो किंवा ते आठवणीतून ठेवू शकतो जर फोटो आपण काढले नाही किंवा फोटोस किंवा कॅमेरेस नसते तर ह्या गोष्टी स्मरणात काही दिवस राहिल्या असत्या नंतर त्या आपल्याला आठवल्याही नसत्या की आपण लहानपणी कसं दिसत होतो

कशा पद्धतीचा राहात होतो व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीमध्ये त्या गोष्टी आपल्याला स्पष्ट जाणवतात त्यावेळेसचा तो प्रसंग थोडक्यात सांगायचे तर त्यावेळेसचा जो काळ आहे तो आपण कॅमेराद्वारे फोटोमध्ये कैद करून ठेवतो अशा पद्धतीने त्याची मदत आपल्याला होत असते